मला माझा जो मुलगा होता त्याचा ॲक्सिडंट झाला होता त्याच्या डोक्याला पूर्ण टाके वगैरे लागलंय लागायचे होते त्याचं पूर्ण मागचं डोकं फुटलं होतं त्याचा ॲक्सिडंट झाल्यावर माझे मिस्टर माझ्या मुली माझा मोठा मुलगा खूप घाबरून गेलेला होता जेव्हा माझ्या लहान मुलाला असं झालं पण आम्ही घाबरलो नाही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे मात केली मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही घाबरू नका कुठलेही टेन्शन घेऊ नका आम्ही औरंगाबादला गेलो पहिले औरंगाबादला आम्हाला सांगितलं की तुम्हाला त्याला मुंबईला न्यावं लागेल आम्ही त्याला गडबडीने मुंबईला घेऊन गेलो आमच्याकडे पैसे नव्हते मी माझं सोनं गहाण ठेवलं सोनं गहाण ठेवल्यानंतर मी माझ्या मुलाला वाचवलं त्याचं ऑपरेशन वगैरे केलं खूप सारे त्याला साडे तीन चार लाख रुपये लागून गेले त्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याला मी खूप मोटीवेट केलं की बेटा काहीही होणार नाही तुला सगळं तुझं चांगलं होऊन जाईल त्यानंतर तो इतका व्यवस्थित झाला की मी तुम्हाला काय सांगू आज माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा आहे हीच मला खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी